माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं का म्हणलं जातं कारण हे माध्यम हे पूर्ण जागतिक स्थिती परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती अत्यंत पारदर्शकपणे सगळ्या जनतेसमोर मांडण्याचं काम करतं त्याचबरोबर निर्भिडपणे पूर्ण समोर लोकांच्या किंवा जनतेच्या समस्या उलगडून दाखवण्याचं काम हे माध्यमं करतं त्याचबरोबर अन्याय आणि अत्याचारचं जे काही माहिती आहे ते देण्याचे काम हेसुद्धा माध्यमच करतं त्याचबरोबर भ्रष्टाचार दंगे फसाद हे सगळे पूर्ण उघड करण्याचं काम हे माध्यम करतं